आपले शरीर तंदुरुस्त राहण्यासाठी आपण रोज नियमित प्रमाणे टाईम टू टाईम योग केला पाहिजे आपण जर योग केले की आपली पचन संस्क्रिया चांगली राहील आपले शरीर चांगले राहतील किंवा आपल्याला कोणतेही रोग काही पण होणार नाही तसेच आपण रोज जर व्यायाम करत राहिलो तर आपल्याला चांगली ताकद येईल तसेच आपले हातीपायही दुखणार नाही आणि दुसऱ्या लोकांपेक्षा इथं चांगली हातीपाय राहतील व आपण मजबूत राहू आपल्याला आपल्याला रोज टाईम टू टाईम व्यायाम केला पाहिजेत तरी दुबार सवय नसली तरी पण काही दिसांना व्यायाम करत करत करत करत आपल्याला सवय होईल आणि तीच सवय चांगली असते आपल्याला कोणत्याही रोग येणार नाही काही होणार नाही त्याच्यासाठी आपण व्यायाम करायला हवा